मला पेंटिंग करायला खूप आवडते पेंटिंग करणे हा माझा छंद आहे मी लहान असतांना माझ्या घराशेजारी एक दादा होता तोही पेंटिंग करायचा तो इतकी छान पेंटिंग करायचा की मला तो पेंटिंग करत असताना नेहमी असं वाटायचं की मीही एक दिवस पेंटिंग करेल आणि मी लहानपणापासून मला तो दादा मग शिकवत आलेला आहे तो पेंटिंग करायचा तर त्याला पाहून मला पेंटिंगमध्येे आवड निर्माण झाली आणि मी लहानपणापासून तर आजपर्यंत पेंटिंग करते ती पेंटिंगची आवड माझ्यात इतक्यात नि इतकी निर्माण झालेली आहे की मी असंच कोणतेही चित्र काढून त्याला एक छान मस्त पेंट करू शकते तो दादा नसता तर कदाचित मला पेंटिंगचं इतकं महत्त्वही कळलं नसतं आणि त्यात मला आवडही निर्माण झाली नाही आपण कोणी म्हटलं तुमचा छंद का आहे तर मी एक याच्यात न विचार करता पेंटिंग सांगते पेंटिंग ही एकमेव अशी गोष्टी आहे ज्यात आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो आपण आपण चित्राद्वारे आपण काय रेखाटलेलं आहे आपण काय चित्र काढलं याद्वारे आपल्या भावनाही सांगू शकतो जे आपण कधी कोणाला सांगू शकत नाही ते आपण आपल्या पेंटिंगमधून सांगू शकतो म्हणून पेंटिंग ही एक अशी गोष्ट आहे जी न काही सांगता ही खूप काही सांगून जाते मला पें म्हणून मला पेंटिंग खूप आवडते